मला हॉटेलमध्ये खायला खूप आवडतं दोन गोष्टींसाठी एकतर वेगवेगळी प्रकारच्या डिशेस ट्राय करायला मला खूप आवडतात आणि दुसरं म्हणजे ॲम्बियन्स तिथलं जे वातावर हॉटेलचं वातावरण एकंदरित वातावरण बघ बघून किंवा वातावरणासाठी मला हॉटेलमध्ये जायला आवडतं हॉटेलमध्ये गेल्यावर मी युजुअली नॉन व्हेज जास्त खाते त्याचं कारण असं की घरी आमच्या जास्त नॉन व्हेज नाही बनत बनत त्यामुळे मग तिथे गेल्यावर नॉन वेजची थाळी मला खूप आवडते आणि ढाब्यावर तर ती फार सुंदर मिळते जसं की तांबडा रस्सा पांढरा रस्सा सुकं सुकं चिकन आलं त्यात आणि भाकरी आणि वेजमध्ये बोलायचं झालं तर मला पनीरची भाजी कुठलाही असो मग ते पनीर टिक्का असो पनीर बटर मसाला असो आवडतं आणि रोटी पनीर यास या दोन्ही गोष्टी यासाठी आवडतात की पनीर शक्यतो फार कमी बनतं घरी आणि रोटी तर बनतच नाही म्हणजे मैद्याची रोटी वगैरे करणं माझ्या घरी नाही बनत जास्त घरी चपाती वगैरेच असते त्यामुळं मग मला रोटी आणि पनीर आणि आत्ता आत्ता मला शेवभाजी एक खूप आवडते